महाराष्ट्रातील कला आणि हस्तकौशल्य क्षेत्रात सध्या अनेक नवे प्रवाह वाणि बदल पाहायला मिळत आहे जसं की जागतिकीकरण तंत्रज्ञान आणि नाविन्य यांचा प्रभाव या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे जसं की तंत्रज्ञानाचा समावेश असा होतो आहे की डिजिटल प्लॅटफ्रॉमचा वापर वाढतो आहे म्हणून कलावंतांना आपले उत्पादन आणि सेवा ऑनलाइन विक्रीसाठी ॲमॅझॉन शॉप्सि शॉपिफाय यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येतो आहे त्याच्यानंतर थ्री डी प्रिंट थ्री डी प्रिंटिंग लेझर कटिंग ह्याचा वापर करून अत्यंत सुलभ आणि सूक्ष्म डिजाईन्स तयार केल्या जातात त्याच्यानंतर जागतिकीकरण आणि निर्ण्यात क्षमता म्हटलं गेलं तर महाराष्ट्रातील पैठणी साड्या नाशिकच्या कागदी माश्या पुण्याची घड्याळनिर्मिती आणि कोल्हापूरची चप्पल यांसारख्या हस्तकलेची मागणी जग जागतिक बाजारात वाढत आहे त्याच्यानंतर हस्तकौशल्यातील नाविन्य व विधविदता म्हणजे घड्याळ्याची निर्मिती म्हणजे क्लॉकमेकिंग पुण्यात अनेक छोटे व्यवसाय जुने घड्याळं हे दुरुस्त करण्याबरोबरच खास हस्त कलेतून घडणाऱ्या निर्मि घड्याळांची निर्मिती करत आहेत आणि त्याच्यानंतर आभूषण निर्मिती म्हणजे कोल्हापूर व मुंबईत पारंपरिक जडाव कुंदन आणि आधुनिक अशा डिजाईन्साठी वेगवेगळे बाजारपेठ तयार तयार होत आहेत आणि तयार आहेतही

आधारित परव्या पर्यावरणपूरक सजावटीचा वस्तू आणि खेळणी बनवली जातात त्याच्यानंतर साहित्य त्य आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर पर्यावरणपूरक कागद रीसायकेबल मेटल्स आणि बायोडिग्रेडेबल स्मचिंगचा उपयोग हस्तकौशल्याचा वाढतो त्याच्यानंतर बांबू आणि नैसर्गिक धातूंचा वापर करूनसुद्धा दागिने तयार केले जात आहेत आता आणि अजून एक विविधता चा समावेश पाहायला गेला तर महाराष्ट्रातील आदिवासी कला जसे की वारली पेंटिंग आणि गोंड आर्त ह्या देशविदेशातील लोकप्रिय मि लोकप्रिय होत आहेत कारण की त्यांना ते आवडत आहेत वेगवेगळं त्याच्या महिलांना व स्वयंसेवी संघटांना प्रोत्साहन देण्यासाठीसुद्धा हस्तकलेचं प्रशिक्षण आणि रोजगार निर्माण करण्याचं पण काम केलं जातं आहे त्याच्यानंतर कलात्मक णवनिर्नीपुरण उपक्रम पण केले जात आहेत ज्याच्यात कला प्रदर्शनांमध्ये आणि ए आर म्हणजे अग्ग्युमेंटेड रिॲलिटी चा समावेश केला जातो आहे त्याच्यानंतर फॅशन आर्ट्समध्ये जर पाहायला गेलं तर घरगुती वापरातील वस्तू जसे की दिवे फर्निचर कलात्मक बनवून विकली जात आहेत त्यांना सजवून विकली जात आहेत म्हणून मग याचा खूप वेगळा अतोय हे बदल महाराष्ट्रातील कला व हस्तकौशल्य क्षेत्रात नव्या युगाची जोडून देत आहे ज जागतिक बाजारपेठांमध्ये ओळख निर्माण करतो आहे आणि तसेच पारंपरिक कौशल्यांचा विकासही करत आहेत